आमचं खेडेगाव असल्यामुळे आमच्या गावात काय ट्रेन वगैरे काही नाही पण बस आहेत एक दोनच आहे त्यात ती भरपूर गर्दी होते एक नऊ वाजता आहे एक एक वाजता आहे जाणारेच तेवढ्या नि येणारी एक तीन वाजता येते एक पाच वाजता येते अशी बस आहे पण त्याला गर्दी खूप असते मुलांना पण शाळेला जाण्यायेण्याचं त्रास होतो तर आन एक दोन बस अशा वाढवल्या तर सोयीस्कर होईल मुलांना शाळेला जाण्यासाठी येण्यासाठी आणि माणसांना पण लई गर्दी होणार नाही त्यामुळं ताप होतो आहे जास्त सायकलीवरनं मुलं जातात मग बस नसल्यामुळं सायकलीवरनं जातात त्यांचे पाय दुखतात सात आठ किलोमीटर असे लांब शाळा असल्यामुळं ते पोरं पाय दुखतात त्यांचे आणि एक दोन जर बस वाढवल्या तरी गर्दी होणार नाही आणि वेळेत शाळेंच्या शाळेच्या वेळेत असं पाहिजे त्या बस ही प सुधारलं पाहिजे आणि बस वाढवल्या पाहिजेत ना एक दोन आमचा ग्रामीण भाग असल्यामुळं फक्त दोनच बस आहेत त्यामुळं गर्दी फुल्ल होते असं आमचं छोटंसं गाव खेडेगाव असल्यामुळं जे असं एक दोन बस असल्यामुळं जास्तच गर्दी होते आहे तर बस वाढवाव्या एक दोन असंच आम्हाला वाटतं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित जाणं येणं सोयिस्कर होईल